अतिसार बरा करण्यासाठी आम्ही आमच्या गावात जिरेचे पाणी घ घेतो ताकाचे सेवन सेवन जास्तीत जास्त करतो लिंबू पाणीही घेतो ज्या कारणाने अतिसार हे बरे होते